आमच्या भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत राज्यातील आमच्या राज्यातील आरोग्यसेवेची गुणवत्ता अशी आहे की कोरोना काळात उत्कृष्ट सेवा घडली एकमेकांजवळ जाण्यासाठी लोक भीत होते आणि त्यांनी चांगली सेवा केल्यामुळे जनतेची सेवा चांगली केल्यामुळे आमच्या भारतातील आरोग्यसेवेची गुणवत्ता खूप उत्कृष्ट आहे आणि कोरोना काळात जास्त पेशंट त्यांनीच सुखी केले अशी आमची राज्यातील आरोग्यसेवा चांगली आहे उत् खूप उत्कृष्ट आहे अशी भारतातील